मराठी भाषेचा मला खूप अभिमान आहे मराठी भाषा ही मला खूप आवडते मराठी भाषा ही बोलायला शिकायला खूप सोपी आहे मराठी भाषेमध्ये गाणी वगैरे ऐकायला मला खूप आवडतात कोणत्याही देशामध्ये गेलं तरी मराठी भाषा ही आपल्याला लवकर बोलता येते मराठी भाषे भाषाविषयी सांगायचं म्हटलं तर मराठी भाषा ही साधी सोपी भाषा आहे आणि मराठी मराठी हा विषय मला खूप आवडतो म्हणून मराठीविषयी मला खूप अभिमान आहे मराठी भाषाचा मराठी भाषेच्या खूप मोठा निकसित मराठी भाषा ही खूप विकसित झाली आहे